मराठी भाषेचा संबंध इतर भाषांशी नाही येत कारण मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे ती फक्त महाराष्ट्रात बोलली जाते महाराष्ट्रामध्ये म्हणजे बसस्टॉप सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषा हीच जास्त बोलली जाते मराठी हा विषय मुलांना शिकवला जातो इंग्लिश मीडियममध्येसुद्धा मराठी भाषा शिकवली जाते महाराष्ट्रात ती आपली पहिली लँग्वेज म्हणून शिकवतात मराठी व साठी कसं बाकीच्या राज्यांमध्ये थोडीफार जसं की गोवा कर्नाटक इथेपण थोडीफार मराठी भाषा बोलली जाते त्यामुळे क् मराठी भाषयला व्यवहारासाठी पण युज केली केली जाते जसं आपण बाजारात जातो बाजारात काही आणायचं असेल तरी ती भा मराठी बोललं जातं घरात मराठी मुलांना शिकवलं जातं संस्कार ते क करतात मराठी त्याच्यानंतर आपल्यामध्ये मराठी जसं बाकीच्या राज्यांमध्ये प्रत्येक राज्याची एक राज्यभाषा आहे तसं मराठी ही आप महाराष्ट्राची राज्यभाषा आहे महाराष्ट्रात जे जास्तीत जास्त मराठी हीच बोललं जातं अता बाहे परप्रांतीय लोक राहतात महाराष्ट्रात पण त्यांनासुद्धा मराठी येणं खूप गरजेचं आहे गोवा गोव्यातसुद्धा मराठी भाषा बोलली जाते दहाआ म्हणजे महारा भारतातील तिसरी लँग्वेज ही भा म्हणजे मराठी भाषा लँग्वेज आहे मराठी भाषा ही आपला बोली भा बोली भाषा बोलतात ह्याला मराठी भाषेला ही बहुतांशी पैठण येतील हां पैठणमध्ये जास्त बोलली जाते प्रशासनात मराठी भाषेचा खूप आहे जुनी मराठी भाषा मराठी भाषेचा इतिहास खूप आहे म मराठी भाषेसाठी मराठी दिन साजरा केलं होत् केला जातो तो अट्ठा सव्वीस फेब्रुवारी की अठ्ठावीस फेब्रुवारीला तो सं मराठी दिन साजरा करतात महाराष्ट्रात महारा मराठी भाषेमध्ये भरपूर प्रकार आहेत जसं की कोकणी भाषा आहे वा वाडवई भाषा आहे सामवेदी भाषा आहे घाटी भाषा आहे विदर्भाची भाषा आहे अशा अनेक भाषा मराठी भाषेमध्येच अजून प्रकार पोटभाषा बोलतात मालवणी कोळी कोळी हां माळ प्रत्येक शहराची प्रत्येक गावाची एक भाषा आहे साताऱ्याकडची एक वेगळी भाषा आहे